नृत्याच्या विविध शैलीच्या विकासामध्ये सांस्कृतिक प्रभाव अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात प्रत्येक समाज प्रत्येक प्रदेश वंश आणि धार्मिक परंपरेनुसार नृत्याचे रूप शैली अभिव्यक्ती आणि उद्देश वेगवेगळे असतात परंपरा आणि रीतीरिवाज यानुसार प्रत्येक संस्कृतीमध्ये विशिष्ट परंपरा असतात ज्या नृत्यातून अभिव्यक्त होतात उदाहरणार्थ भारतातील भरतनाट्यम कथ्थक ओडिसी हे शैली धार्मिक परंपराशी निगडी असलेली आहे समाजाची जीवनशैली दर्शवणारे नृत्य लोकजीवन व्यवसाय सत उत्सव यांचा प्रभाव लो लोकनृत्यांवर होतो उदाहारणार्थ पंजाबमधील भांगडा किंवा महाराष्ट्रातील लावणी ही समाजाची जीवनशैली दर्शवणारी लोकनृत्य आहे धार्मिक श्रद्धा आणि मिथक कथा नृत्य हे अनेक वेळा धार्मिक कथा देवी देवतांच्या चरित्रावर आधारित असते उदाहरणार्थ कथक नृत्यात कृष्ण राधा यांच्या कथा प्रामुख्याने सादर केल्या जातात यालाच धार्मिक श्रद्धा किंवा मिथक कथा दर्शक नृत्य असे आपण म्हणू शकतो सांस्कृतिक संक्रमण परकीय आक्रमण व्यापारी संपर्क यामुळे नृत्य शैलीत बदल घडतात उदाहरणार्थ मुघल काळात कथक नृत्यक दरबारी शैलीत बदल तेल बदलते यावरून आपल्याला इतिहास व राजकारणाचे दर्शन घडवून येते पर्वतीय समुद्रकिनारा किंवा वाळवंटी भागातील नृत्यांमध्ये त्या परिसरातील जीवनशैली पोषाख आणि चाली दिसून येतात त्यावरून तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो तेथील नृत्य आपल्याला भौगोलिक परिस्थिती दाखवू शकते किंवा ते ते नृत्य भौगोलिक परिस्थितीनुसार बनलेली असतात स्थानिक वाद्य भाषा आणि संगीत शैली नृत्यावर प्रभाव टाकतात त्यामुळे एका भागातील नृत्य दुसऱ्यापेक्षा वेग पूर्णतः वेगळे दिसते कला आणि संगीताचा प्रभाव यावर वेगवेगळ्या प्रकारे झालेला असतो नृत्य हे केवळ शरीराची हालचाल नसून ती त्या समाजाच्या संस्कृतीचे अभिव्यक्ती असते